मी नामदेव चिंदे मी हां मी तिस मी पहोयला शिकलो म्हणजे तो एक क्षण खूपच आनंददायी होता माझ्यासाठी तर मी पोहायला शिकलो म्हणजे मी तो तिसरीत होतो ना तेव्हा मी पोहायला शिकलो तर तो एक कशा पद्धतीने शिकलो ते जे तुम्हाला सांगतो मी तर सगळ्यात प्रथम आमच्याकडे आम्ही गावाकडे राहतो त्यामुळं आमच्याकडे ओढे वगैरे असतात तर पावसाळ्यात जेव्हा ती ओढ्याला पाणी वगैरे येतं ना त्याच्यात आम्ही मुलं मुलं फ्रेंड सर्कलमध्ये जायचो काहीतरी म्हणजे समजा आता कधी खे खेळायला गेलो म्हण किंवा आता घरच्याबरोबर कपडे वगैरे असं काय मम्मी जेव्हा कपडे धुंडत होती तिला बाहेर जायचं वगैरे तिथे पाणी लावा पाण्यात तेवा तर तिथ गेलं का नाही मग ते पाण्यात आंघोळ करायची खेळायची गार पाण्यात वगैरे खूप मजा वाटायची हो त्यावेळेस मग त्यामुये मला वाटायचं आपण पण पोहाय शिकाव वगैरे तर मी असं एक दोन तीन वेळा सुरुवातीला ओढ्यांमध्ये वगैरे प्रयत्न केला होता पोहाय शिकायला पण एवढं काय परफेक्ट वगैरे नव्हतं नंतर माझ्या मित्रांनी वगैरे मला एकदा कंबरेला ते ड्रम बांधून वगैरे शिकाय शिकवायचा प्रयत्न केला थोड्या वगैरे मला असं सुरवातीला आज जाऊ जायचो पाण्यात वगैरे ओढ्याला तर ती पाण्याला प्रवाह वगैरे असायचा जास्त तर त्याच्यामुळे थोडीशी भीती वगैरे वाटायची म्हणून नंतर काही केलं तर आमच्या इथे विहीर वगैरे आहे रानामध्य तर सगळे रोज सकाळी आंघोळीला वगैरे काही काही जण आमची मित्र मंडळी माझा भाऊ होता चुलत भाऊ होता मग आमी सकाळचं वगैरे त्यात पोहायला जायचो म आंघोळी करायला जायचे ते तर मी त्यांच्या बर जायचो सकाळचं पण मी पाहिऱ्याव बसून फक्त आंघोळ करायचो गार पाण्याने मस्तपैकी मग मला बी कधी भाऊ म्हणतात अरे पोहाय शिक जरा वगैरे मला थोडीशी भीती वाटयची म्हणून मी काय आत जात नव्हतो मग नंतर एक दिवसा माझ्या पप्पाने वगैरे ते ड्रमला वगैरे दोरे बांधून माझ्या कंबरला बांधली आणि मला पोहाय घेऊन गेले तर काय झालं चुकून ते ड्रम बांधताना भावाकडुनं व्यवस्थित न बांधल्यामुळं तो सुटला अचानक मध्ये पोहत असताना तर मग नंतर त्यांनी मला थोडं वगैरे हात पाय वगैरे हलवाय लावले मग ती जेव्हा ती मी जेव्हा ते प ओढ्यामध्ये पोहाय थोडंफार हळू हळू शिकलो होतो ना त्याच्यानुसार मग मी थोडंसं हातपाय हलवले वगैरे शिकलो मग भावाने वगैरे एक दोन तर त्यांनी मला मग पहिल्यांदा ड्रम सुटला तेव्हा वर मी थोडंसं बुडाय वगैरे लागलो होतो मग तेव्हा माझ्या भावांनी वगैरे मला एकदा ओढुन काढलं बाहेर मग तेव्हापासनं थोडीशी मग जरा माझ्या थोडीशी एक दोन तीन वेळा डुबख्या वगैरे खाल्यानंतर मला वाटलं जरा की काय आपण बुडत नाही वगैरे हातपाय हलवले कि वर यायचं मग त्यामुळं नंतर मी थोडंसं ड्रम दुसऱ्यांदा ड्रम वगैरे बांधला आणि नंतर मग मला भावाने धरून एका हाताला धरलं होतं आणि एका हाताने वगैरे पोहाय शिकावयचा किंवा माझ्या करदुड्याला वगैरे धरायचा तो आणि मग तो पाण्यामध्ये घेऊन जायचा मला मग पाण्यात घेऊन गेल्यानंतर मग ते थं नंतर हळूहळू तसं रोज सकाळ साता संध्याकाळ रोज सकाळ सकाळ आंघोळीला मी त्याच्या बरोबर जायचो मग मला ते आवडायला लागलं थोडं थोडं की आपण पोहाय शिकणार वगैरे मग उड्या मारायच्या वरुनं पाण्यातूनं खूपसी मारायची पुन्हा मग ते आम्ही मग ते अन मग त्यानंतर मग जसं मला थोडं थोडं हळूहळू येऊ लागलं पोहायला की मग आम्ही ती खेळायचो शिवामृत वगेरे खेळायचो म्हणजे एकजणानी उडी टाकायची पाण्यामध्ये पान टाकल्यानंतर बाकीचे तिथं मग पाण्यातले पाण्यात आम्ही पकडा पकडी खेळायचो मग त्यामुळे खूप मजा यायची की मग ज्याच्यामुळे माझ्या आणिक आवड वाढली पोहण्याची आवड माझ्यात शिरले मला ते म्हणजे सवयच होऊन गेली की आता रोज सकाळ जायचे पोहायचे म्हणजे पोहण्याने काय व्हायचं की पोहण्यामुळं अंगात व्यायाम वगैरे सगळ्या शरीराचा व्यायाम व्हायचा त्याच्या शरीराला चांगला फायदा होत होता मग तब्येत चांगली राहत होती वगैरे आणि त्याच्यात गार पाण्याने अंघोळ केल्यामुळं मन शांत वगैरे राहायचं दिवसभर वगैरे मग ते मजे असं ती चांगले तरी शरीराला फायदे वगैरे व्हायचं म्हणून मग ती मला सवय झाली रोजची की मी पोहायला जायचो मग त्याचबरोबर मग आम्ही पावसाळ्यानंतर आलं पाणी ओढ्याला वगेरे त्यात मी पोहायचो त्याचबरोबर विहिरी फुल भरायच्या विहिरीत पोहायचो मग ते असं पोहत पोहत गेलो आणि मला त्याची आवड लागून गेली भीती वाटायची पाण्याची हां सुरुवातीला जवळ एखादं व्यक्ती पोहाय जातो ना त्याला ती पाण्यात न उतरल्यामुळं तर भीती वाटते त्याला वाटतं की आपण काय बुडतोय का वगैरे तर जेव्हा आपण पाण्यामध्ये उतरतो ना एकदा मग ते थोडं हळूहळू भीती नाहीशी होऊन जाते आणि मग आपलं ते थोडंसं त्याची सवय होऊन गेली की आपण पोहायला ऑटोमॅटिक शिकतो हातपाय वगैरे हलवले की मग एकदा दोनदा थोडंसं मग ते डुबकी वगैरे घेतल्यानंतर थोडंसं भीती नाही होऊन जाते हा मला पोहायला माझ्या मला पोहायला शिकवण्यामध्ये माझ्या भावांचा वगैरे चांगला मोलाचा वाटा आहे त्याचबरोबर माझे वडील आहेत त्यांनी मला आणि मित्रमंडळी की त्यांनी उकसवलं अरे चल की पोहायला जाऊया आपण आम्ही शिकवतो तुला असं करून एक त्यांनी मला प्रोत्साहन दिलं आनि मंग त्यातनं मी पोहायला शिकलो वगेरे हां आता मग मग आता आता शहरात वगैरे आल्यानंतर तर शहरातल्या मुलांसाठी जर शिकायचं म्हणलं पोहायचं वगैरे तर त्यांनी काय केलं पाहिजे स्विमिंग पूल वगैरे असतात लहान मोठे तर आपल्या घरच्यांबरोबर कधीतरी उन्हाचं वगैरे गेलं पाहिजे तिथं थोडंसं त्यांनी प्रॅक्टिस वगैरे घेतली पाहिजे मग त्यांनी काय होतं की आपल्या मुलांचे वगैरे अंगी अंगाचं व्यायाम होतात त्या बरोबर तंदुरुस्त राहतात आणि त्यात एक चांगली कला आहे की पोहण ही एक चांगली कला आहे ज्याच्यामुळं जरी तुम्ही कुठं अशा एकाद्या अडचणीमध्ये वगैरे पडलात किंवा समजा पुराचं पाणी आले किंवा तुम्ही एका दिवस क्रॉस करता असताना नदीत वगैरे पडला किंवा फिराय वगैरे गेला तर पाण्यात बुडले पडल्यानंतर तुम्हाला कमी कमी स्वतःचा जीव वाचवता येईल तेवढं तरी तुम्हाला पोहायला आलं पाहिजे मग जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होते त्याच्यात काय नुकसान काय नाही ना सगळं फायदाच आहे त्यामुळे शिकलं पाहिजे प्रत्येक तरुणाने ते पोहायला वगैरे शिकलं पाहिजे ते चांगलंच आहे हा मग हा अन त्याचबरोबर बघाकि आता गेमिंग वगैरेमध्ये तर स्विमिंगमध्ये पण आपल्याला एक गेम या तो एक प्रकारचा खेळ आहे हा की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं करियर पण करू शकता जर एका चांगला स्विमर असेल तर तू एक चांगल्या स्तरावर खेळू शकतो नॅशनल स्तरावर ऑलिम्पिकमध्ये वेगवेगळे गेम आहे त्याच्यामध्ये पण फ्री स्टाईल स्विमिंग आहे त्याचबरोबरोबर काही वेगवेगळ्या त्यांचे प्रकार असतात फास्ट स्विमिंग आहे त्याचबरोबर फ्रीस्टाईल आहे आणि वेगवेगळ्यामध्ये पण जंपिंग वगैरे असतात त्याच्यामध्ये मी त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं करिअर पण करू शकता ज्याच्यामुळे तुम्हाला त्याला पण तुम्हाला फायदा पण होतोय चांगला हां मी त्याच्या हां त्याचबरोबर पाहुण्याच्या विविध कला आहेत पुन्हा पद्धती असतात नवीन शिकण्यासाठी कोणी गावाकडले माणसं असतात ते काय करतात एकतर आपल्या मुलाला पाण्यामध्ये विहिरीमध्ये असतात तर विहिरीमध्ये उतरून ते कमरेला धरून वगैरे शिकवतात नाहीतर दुसऱ्या वेळेस त्याच्या कमरेला ड्रम वगैरे बांधतात मन मोका त्याला पावकं म्हणत्यात जे आपलं त्याला ड्रम वगैरे असतो ना त्याला द दोरे वगैरेबांधतो तो आपल्या पाठीला बांधतात आणि मुलाला पाण्यामध्ये सोडतात म पाण्याची तर त्याची डेन्सिटी पाण्यापेक्षा कमी असल्यामुळं ते वर तरंगत म्हणजे बुडत नाही मुलगा वगैरे लहान कोण असेल तर तसं शिकवल्या त्याचबरोबर जुन्या काळमध्ये माण सं ते गव्हाचं काडं जे असायचंय का नाही मग त्या गव्हाचं काड्याला ते दोन तीन असं पेंड्या वगेरे एकत्र गोळा करायच्या त्याला बांधायचे वगैरे काडा त्याचा मग ते पावकाचं टाईप बनवायचे मी त्याच्यामध्ये त्यांनी पण मग एक मागे पाटीला बांधलं त्याने पण बुडत नसायचं मग ते हळ हळू मग व्यक्ती कोण असेल मुलगा वगैरे मुलगी असं कोणी पण मग ते पाण्यामध्ये तरंगायचं लागायचं मग त्यांनी ते शिकून जाते तसं पण शिकवता शकतोच आपण त्याचबरोबर तुम्ही स्विमिंग क्लास लावू शकता पद्धतीमध्ये म्हणजे ते एखादा ट्रेनर असतो चांगला तो स्वतः पाण्यामध्ये उतरून तुम्हाला ते स्वतः पाण्यामध्ये उतरून तुमहाला सांगू शकतो कशाप्रकारे पोहोलं जातं त्याच्या क्रिया कश्या केला जात्यात पाय कसे हलवायचे हात कसे हलवायचे ते मग तुम्ही पाण्यावर कसं तरंगता मग त्या हळूहळू जसं शिकत जाता तसं तुमची भीती निघून जाते आणि एकदा पाण्याची भीती निघून गेली की तुम्ही मग कुठं असू द्या एखाद्या वेळेस तुम्हीए खाद्या संकटात जरी पडला तर तुम्ही एक तुमचा छंद म्हणून तुम्ही त्यातनं बाहेर निघू शकता हां मग ते तो फायदा आहे तो तुम्हाला चांगला अशा प्रकारे तुम्ही पोहू बी शकता मी तर तिसरीपासुनचं लहानपणापासुनचं तसं मी मला ला आ दुसरीपासुनचं ते माझा भाऊ वगैरे न्यायचे पोहायला पण एवढं काय मला खासियत एवढं मी पूर्णरित्या मी तयार झालो नव्हतं तत्पर झालो नव्हतं पोहाय शिकाय तिसरीत आल्यानंतर मी असं मला आठवत या की मी तिसरी असताना पूर्ण परफेक्टली एकटा असं कुठं तरी गेलो असताना पोहाय शिकलुया किंवा ओढा एकट्याने पावसाच्या वेळेस आमची गुरं वगैरे आम्ही रानातनं घरी आणायचो ना त्या वेळेस मग ती गुरं पाण्यातूनं सोडून द्यायचो आम्ही त्यातून त्यानला बाहेर काढताना मग आम्ही ते पाण्यातून ओढा क्रॉस करतो तसं मी तिसरीला आठवतंय मला की मी त्या पद्धतीने शिकलो ते प्रवाह पाण्याच्या प्रवाहात पोहलो होतो ते म्हणजे मी तिसरीतला पोहलो होतो म्हणून तेव्हा पासून मला असं आठवतं की मी तिसरीपासुनं मी चांगला पोहतो आणि नंतर मग ते सवय होऊन गेली आणि नंतर ती आवड झाली की आम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्याना वगैरे गावाकडे गेलो शाळेतून वगैरे की तिथे पण पोहतो आम्ही मग ती मित्रमंडळी वगैरे आहेत सगळे एकत्र आणि मग आणि जातो असं गेम खेळायचं म्हणून त्याला आता आता खेळायचं गेम कुठलं तर मग पोहनेच त्यातलेच वेगवेगळे गेम खेळायचं पाण्यातल्या पाण्यात सुरकी मारणे वगैरे मुटका मारणे लाटा खेळणे शिवना पाणी खेळणे विषामृत खेळणे मग ते असं वेगवेगळे गेम होतं ते पाण्यातले पाण्यात खेळायचं त्याच्यामुळे कसं मनोरंजन पण होतंच त्याचबरोबर शरीराचा व्यायाम व्हायच्या होत्या आणि आपल्याला फायदा होतो शरीराला बाकी काय ना हो हो तर माझा एक सल्ला असा सगळ्यांना की तर आजकालच्या सर्व तरुण पिढीने पहायला वगैरे शिकलं पाहिजे त्यांची कला जोपासली पाहिजे छंद म्हणूनतरी पण